माझ्या परिसरामध्ये एक महाविद्यालय आहे इथे शिवाजी कॉलेज म्हणून ती एक संस्था आहे शिवाजी कॉलेज तिथे बी एससी प्लेन बी एससी बी कॉम बी ए सर्व अकरावी बारावी सायन्स कॉमर्स आर्टस् अशा विविध फॅक फॅकटी असतात जेणेकरून तिथे चांगल्या प्रकारे शिक्षण मिळतो दुरून दुरून गां दुरू दुरून गावी मुले तिथे शिकायला येतात तिथे माझी एक माझी बहीण शिकतेत आहे तिथे त्या कॉलेजला तिथे चांगल्या प्रकारे शिक्षण शिकत आहे बी एससी बी एस्सी आहे तिचं प्लेन ग्रुपमधून त्यामुळे तिथे चांगल्या प्रकारे शिक्षण मिळतो चांगली स्टडी वगैरे होती आणि लेक्चर पण चांगल्या तऱ्हेने होतात अशा अनेक योजना साऱ्या हे होतात आणि स्कॉलरशिप वगैरे सर्वच मिळते खूप सारा फायदा मिळतो